भांडी धुण्यासाठी सर्वात आधी तर आपल्याला विम बार हे साबण घ्यावं लागतं आणि एक घासणी घ्यावं लागतं आणि जे खराब झालेली डिश असते त्या डिशवरती त्या घासणीला साबण लावून ते खच खच खच खच घासून त्याच्यावर पाणी टाकून ते आपण धुवून अशी रॅकमध्ये वाउ वाळू घालायची म्हणजे ते डिश हळू सुकते आणि तेलकट भांडे स्वच्छ करण्यासाठी आम्ही काय वापरतो ते आहे विम बार विम बार हे एक असं साबण आहे ज्याने तेलकट असो किंवा चिकट असो सर्व प्रकारची भांडी तुम्हाला घासून मिळतात तर मग तेलकट भांडे स्वच्छ करण्यासाठी मी पहिले विम बार घेते आणि घासणीनी ती स्वच्छ करून त्याच्यावरती पाणी टाकून मग ती डिश वाळू घालून ती पूर्ण भांडी एकदम स्वच्छ मी धुवून काढते अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही येऊन अजून काही माहिती घेऊ शकता